हां हां सर बोला ना आपली काय सेवा करू सर हां या ना सर कधी कधी याल अच्छा अच्छा भेटेल ना सर आपलं कोणते लोक लोकेशन आहे आपलं कोणतं लोक की लोक लोकेशन आहे गोडोलीतलं आहे का भेटेल ना सर निक्की भेटेल नॉन वेजमध्ये हवे काय चिकनमध्ये हवे की मटनमध्ये हवे म्हणजे आपल्याकडे चिकन थाळी सुद्धा आहे मटन थाळी सुद्धा आहे आणि फिश थाळी पण आहे सकाळी तीनला लाव का ते चिकन हंडी पण आहे परंत मटन हंडी आहे तर चांगलं मेनू का ओके ओके सर चालेल आपलं कोणते लोकेशन म्हटलं परत सांगा एकदा आपलं नाव न नाव काय सर

चालत आहे आपला न न नंबर सांग सांगता का सर हाच आहे का नंबर बरं बरं चालेल सर बाकी अजून काय हवं आहे सर आपलं बरं रेस्टॉरंट असते ना सकाळ अकरा ते रात्री बारापर्यंत असतं हा पार्सल आपलं द्या ना सर आर्धे एक तासात दीड एक तासात दे देऊ आपण अच्छा हो नक्की नक्की लावू

पावती काय काय म्हणताय सर पेमेंट सर पार पार्सल झाल्यानंतर ऑनलाईन चालेल ऑनलाईन किंवा कॅश चालेल ओके ओके चालेल आम्ही पाठवतो एका माणसाला घेऊन हां सर हां चालेल चालेल द्यायचे ओके ओके